आमच्या धाराशिव शहराच्याजवळ तुळजापूर अंबाबाईचं ठिकाण आहे जेथे आम्ही दर नवरात्र तर जातोच पण महिन्यातून एकदा तरी जाऊन भेट देतो जेणेकरून आम्ही तिथे जाऊन खणा नारळानी ओटी भरतो व तिचा आशीर्वाद घेतो